हां कोण बोलत आहे तुम्ही तुमचं नाव काय आहे अच्छा सर मला कॅब बुक करायची होती मला उद्या करायची होती मला एक दिवस एका दिवसासाठीच पाहिजे होती नागपूरला फन अँड फूडला जायचं होतं आणि तिथूनच आणि तिथूनच वर्धेला बापू कुटीला पण जायचं होतं

तर मग ठीक आहे दोन दिवस अच्छा अच्छा तर दोन दिवसाचे तर किती भाडं घेता तर ते मला सांगा अच्छा तर तुम्ही मला सांगा किती रुपये प्रमाणे भाडं घेता की किती ठीक आहे ना सर मला ज माझी खू असं आम्ही सातआठ जण मेंबर आहे तर मला परे हां हां तेच स्कोर्पिओ पाहिजे हो हां हां आम्ही सातआठ जण आठ एक जण आहे

तर तुम्ही मला नागपूरहून वर्धा जायचं आहे

नाही पहिले नागपूरला तिथून वर्धा बाकी कुठं नाही नाही थांबा वगैरेच नाही आहे तिथून रिटन वापस यायचं आहे वर्धेहून अमरावती हां अमरावती तर तू हां अच्छा तसं ठीक आहे मग तुमचा हाच व्हॉट्सअॅप नंबर आहे ना तर मग मी तुम्हाला कळवणार ठीक आहे